तर प्रश्न असा आहे की परसबागेला कुंपण करण्यासाठी तुम्ही कोणत्या सामग्रीचा उपयोग करता ती सामग्री तुमच्या घरात असते की तुम्हाला ते विकत घ्यावी लागते तर माझं उत्तर असं आहे की ती परसबागेला कुंपण करण्यासाठी विविध सामग्रींचा वापर करता येतो ज्यामुळे बागेचं संरक्षण आणि सौंदर्य दोन्ही साध्य होते व सुंदर होते त्यामधील एक म्हणजे नैसर्गिक झाडे आणि वेलींना कुंपण करणे परसबागेला कुंपण करण्यासाठी सरळ वाढणारी झाडे लावणे हा एक उपाय आहे जसे की करवंदाची झाडे एक मिटरच्या अंतरावर लावल्यास काही वर्षात ते नैसर्गिक कुंपणांचे काम करू शकतात आणि त्यापासून उत्पन्नही मिळू शकते व त्याच्यामुळे बाकीची झाडेही सुरक्षित राहतात त्यानंतरही उपलब्ध घरगुती साम सामुग्रीचा जो आपण वापर करू शकतो तो म्हणजे घरात उपलब्ध असलेला काही सामग्रींचा वापर करून कुंपण तयार करता येते जसे की जुने बांबूंच्या काठ्या लाकडी फळ्या किंवा लोखंडी सळ्या यांचा उपयोग करून साधे कुंपणही आपण तयार करू शकतो यामुळे खर्चही कमी होतो आणि पुनर्वापरातून पर्यावरणालाही मदत होते त्यानंतर आहे विकत घेण्याचे जे पर्याय आहेत त्यामध्ये जर आपल्या घरात आवश्यक सामग्री उपलब्ध नसेल तर बाजारातून तयार कुंपण साहित्य खरेदी करता येते जसे की लोखंडी जाळी प्लास्टिकची कुंपण किंवा लाकडी पॅनल्स यामुळे कुंपण अधिक मजबूत आणि टिकाऊ होऊ शकते जर आपण विकत घेण्याचा विचार केला तर ते पूर्ण बनवण्यासाठी पण आपल्याला खर्च करावा लागतो त्यामुळे आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्यातूनही आप आपण सुंदर असे कुंपण बनवू शकतो वेलवर्गीय वनस्पतींचा वापर करणे जसे की वेलवर्गीय भाज्या किंवा फळझाडे कुंपणावर वाढवून जागेचा पूर्ण उपयोग करता येतो जसे की वाल काकडी दोडका इत्यादी वेलींना कुंपणावर चढवून त्यांच्यापासूनही उत्पादन मिळ मिळवता येते कुंपणांसाठी कोणती सामग्री वापरावी हे आपला उपलब्धता बजेट आणि परसबागेच्या आकारावर अवलंबून आहे आपण वेगवेगळ्या प्रकारे कुंपण तयार करू शकतो व आपल्याला जसे सोईस्कर आहे त्याप्रमाणे आपणही तयार करू शकतो घरात उपलब्ध सामग्रीचा पुनर्वापर केल्यास खर्चही कमी होतो आणि ते पर्यावरणालाही चांगलं आहे तर विकत घेतलेल्या सामग्रीने अधिक टक्का उत्पनसुद्धा मिळू शकतो असे नाही की अक जर आपण घरी बनवले तर ते टिकणार नाही तेही टिकते पण जर आपल्याकडे ती उपलब्धच नसेल तर आपण ती विकत आणून तयार करूनही घेऊ शकतो